हॅलो सुहानी चप्पल मी तुमच्याकडून काल चप्पल घेतली होती तर तुम्ही म्हणत होते की ती गॅरेंटीची चप्पल आहे काही तुटणार नाही असं पण ती मी घरी आणल्याबरोबर ती खराब झाली मग आम्हाला ती रिटर्न करून पाहिजेल आहे चप्पल रिटर्न करून पाहिजे म्हटलं आम्हाला चप्पल आम्ही एक हजाराची घेतली होती हो चप्पल रि रिटर्न दिली चालेल पण आम्हाला ती गॅरेंटी चप्पल लागेल आता स्पार्क कंपनीची होती आम्ही हजार रुपयाला घेतली होती लेडीज होती

आम्ही तरी सहा वाजता आलो होतो हो हो हा विचारा नं हो मी हो मी तुमच्या दुकानात नेली असलं मग तुमच्या दुकानाचं नाव कसं मला माहीत असतं माझ्याकडे बिल पण आहे सगळंच आहे हो बरं कन्फर्म करून करू शकता कन्फर्म तुम्ही हो का हो विचारा हो हो ठीक आहे चालेल ना हो चालेल चालेल बरं बरं

हो का नाही आम्हाला तेवढीच रुपयातली पाहिजे फक्त चांगली कंपनीची पाहिजे आणि त्या आधी तुटलेली नाही पाहिजे आता नाही मी पाहिली होती तर चांगलीच होती

हाव का बरं बरं ठीक आहे